उदरनिर्वाहासाठी तसं म्हटलं तर मी शेतीचाच मार्ग निवडलेला आहे कारण की आजकालच्या जे म्हटलं आपण तरुण पिढीबद्दल तर मग लोकं स्वतःचं करियर बनवायसाठी तसं म्हटलं तर खूपं कष्ट करतात खूप सारे एक्झाम्स देतात काहींना मिलेटरीमध्ये लागायला लागायचं असते काहींना डॉक्टर बनायचं असते काहींना इंजिनियर पण सहजासहजी तसं म्हटलं तर जे लोक खूप खूप जास्त म्हणजे पैसा लावतात शिक्षणावर आणि तसंच मग जे खूप जास्त मेहनत करतात तर त्यांचा सहजासहजी म्हणजे कुठेही नंबर लागतो पण जे गरीब घराचे असतात तर त्यांचा त्यांच्या घरचे इतके जास्त पैसे भरू शकत नाही म्हणून मी जो शेतीचा मार्ग आहे ज्या ज्यातून जी शेती करून त्यावरच काही नवीन नवीन प्रयोग करून जे कमवतो आम्ही तर अशा प्रकारे मी हाच एक मार्ग निवडलेला आहे ज्यामुळे माझी इन्कम तसं म्हटलं तर आता खूप जास्त म्हणजे आधीपेक्षा जास्त वाढली म्हणून म्हणून मी एकाच गोष्टीवर सर्वात जास्त फोकस केला तो की म्हणजे शेतीवरच कारण की श् शेतकरी आणि पेक्षा अमीर कोण नसते तसं खरं म्हटलं तर कारण की स्वतःचं स्वतःलाच करावं लागते आणि हे जे एक्झाम्स वगैरे लोक देतात तर काही यामध्ये डिग्री वगैरे घेऊन घरीच बसतात पण म्हणजे हे दुसऱ्यांच्या सीट्स वगैरे घेतात जे की चांगली गोष्ट नसतेच सं सं सहजासहजी तसं म्हटलं तर त्यांना चान्स द्यायला पाहिजेत की ज्यांना खूप जास्त गरज असते पण असं काही होत नाही म्हणून स्वतःचं स्वतःलाच बघावं लागते